आमच्या राज्यामध्ये दोन ठिकाणं आहे कलात्मक वसावा दिसण्याकरीता अजब बंगला जो जिथे भरपूर पुरान्याप्रमाणे मिमीज ठेवले आहेत आणि त्याचा टायमिंग नऊ ते संध्याकाळी सहा वाजतापर्यंत राहते तो सदरच्या एरियामध्ये आहे आपण तिथं जाऊन व्हिजीट करू शकतो आपल्या राज्यातील कलात्मक वसावा पाहू शकतो असे भरपूर वस्तू आहेत तिथं ठेवलेल्या आपण बघू शकतो आपल्या मुलांना घेऊन जाऊन बघू शकतो ते गोष्ट आणखी दुसरं आहे महाराजबाग म्हणजे इथे पण आपण पिकनिक स्पॉट म्हणून पण जाऊ शकतो आणि तिथे पुरान्याप्रमाणामध्ये गार्डनिंग पण आहे आणि संग्रहालय पण आहे तिथे म्हणजे आपले पुराने ऐतिहासिक वस्तू बघू शकतो आपण तिथे जाऊन असे भरपूरसं भेट देऊ शकतो आणि तिथं आपण तासन् तास भेट देऊन आपलं आपले विचारधारा बदलवू शकतो तिथे जाऊन की बा आपला भारत आपल्या राज्यामध्ये पण ह्या वस्तू आहेत जे आपण इथे येऊन बघू शकतो आणि तिथे जाऊन आपण भरपूरशा वस्तूंना भेट देऊ शकतो